आमच्या भागामध्ये ख्रिच्चन संस्कृती इस्लामिक संस्कृती पाश्चात्य संस्कृती असे वेगवेगळे गट राहतात तर या लोकांशी आमचा वारंवार संवाद होतो त्यांची संस्कृती आणि आमची संस्कृती आम्ही सामोपचाराने सगळे सण त्यानंतर उस्सव साजरे करतो ज्यावेळी आमच्याकडे दिवाळी असते त्यावेळी इतर संस्कृतीतील लोकांना आम्ही फराळाला बोलवतो आणि त्यांच्याकडील ईदसारख्या सणांना किंवा नाताळसारख्या सणांना आम्हाला बोलवले जाते आम्ही ज्यावेळी स एकत्र येतो त्यावेळी एकदम आनंदी वातावरण असते आणि आमचा त्यांचा खूप वेळा वारंवार संवाद होतो संवाद हा सुसंवाद असतो कधीही विसंवाद होत नाही एकमेकाच्या संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी आम्ही घेण्याचा प्रयत्न करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो ज्याने आपल्या सं सर्व संस्कृतीमध्ये सलोखा निर्माण होईल